नव्याने योग करणाऱ्यांना हेच सांगू इच्छिते की योग केल्याने त्याचे खूप फायदे होतात शरीरावर त्याचा खूप चांगला परिणाम होतो त्याच्यामुळे योग तुम्ही नियमित करायला पाहिजे नियमित योग केल्याने तुमच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात त्याच्यामुळे एक योग करणं ही एक चांगली सवय आहे